अमरावती जिल्ह्यातील उपासना स्थळं म्हटलं म्हणजे स्वतः अमरावतीतली अंबादेवीचं मोठं मंदिर तिथं असलेले नवरात्रात मोठ्या प्रमाणात कार्यक्रम किंवा मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी तसेच अमरावतीपासून शंभर किलोमीटर लांबवर असलेलं भैरमाचं मंदिर ते प्रसिद्ध आहे तिथं खूप मोठ्या प्रमाणात महिना दीड महिना यात्रा भरते त्या यात्रेत लहान म मुलापासून महिलापासून तर म्हाताऱ्यापर्यंत जातात त्या यात्रेला खूप मोठी परंपरा आहे तिथं आधी मटणान मटणाची सगळ्यात मेन म्हणजे तिथं मटणाचं जेवण हे प्रसिद्ध आहे मटणाची हंडी तसंच अजून अमरावती जिल्ह्यात परतवाड्यामध्ये जे आहे ते वाघा माता मंदिर तिथंसुद्धा नवरात्रात खूप चांगले गर्दी भाविकांची गर्दी असते तेच ना अजून अंजनगाव तालुक्यातील मुऱ्हादेवी तेही खूप मंदिर देवीचं मंदिर असं आहे की जिथं नवरात्रात खूप गर्दी असते आणखीच अंजनगावातच असलेलं एक बोराळा गणेश मंदिर तिथं गणपतीच्या दहा दिवसात आणि प्रत्येक चतुर्थीला भाविकांची अलोट गर्दी असते आणि सांस्कृतिक परंपरा असं म्हटलं तर सार्वजनिक गणेशोत्सव सार्वजनिक नवरात्रोत्सव आणखी सार्वजनिक शिव छत्रपती शिवाजी महाराज जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती श्रीराम नवमी जयंती हनुमान जन्मोत्सव अशा खूप साऱ्या जिल्ह्यात अशा सार्वजनिक सण मोठ्या प्रमाणात आणि इतिहासात असलेलं इतिहास म्हटलं म्हणजे चिखलदऱ्यातील आपलं गावीळगड किल्ला तिथं गावीळगड किल्ल्याच्याच बाजूला अजून देवीचं मंदिर हे इतिहास अमरावतीसाठी भरपूर आहे